स्पर्धा आयोजित करणारे राजकीय गट आहेत आणि संघटनासुद्धा आहेत आणि त्याचबद्दल जर बोलायला गेलं तर बी सी सी आय नावाची एक संघटना आहे जे भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलचं आयोजन हे करत असतात दरवर्षी आणि त्या आयोजनामध्ये खूप कंपन्यांचा समावेश असतो ज्या कंपन्या वेगवेगळे संघ विकत घेतात आणि ते जे विकत घेतलेले संघ असतात त्या संघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मॅनेजमेंट किंवा किंवा डिपार्टमेंट मॅनेजिंग डिपार्टमेंट तयार करतात अन ती मॅनेजमेंट डिपार्टमेंट जी आहे ते त्यांच्या संघामध्ये वेगवेगळं खेळाडू घेणं काम करतात आणि प्रत्येक संघ हा खेळत असतो त्या लीगमध्ये आणि जिंकणाऱ्यास खूप मोठं बक्षीस दिलं जातं आणि हे स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते आणि त्या स्पर्धेसाठी एका ऑक्शनचंसुद्धा आयोजन या संघटनेद्वारं केलं जातं असे खूप साऱ्या गोष्टी आहेत किंवा ॲडवटायझिंग वगैरे असेल अशा गोष्टींमधून या संघटनांना खूप पैसा मिळतो आणि जितके लोकं बघतील तितकी यांची व्ह्यूवरशिप वाढते आणि तितकाच या संघटनांना फायदासुद्धा होतो